जिओ मार्टमधून कस्टमर केअर बोलत आहेत का नमस्कार सर मी अंशू बोलते आहे मी काही दिवसांआधी ऑर्डर केलेली होती कपड्यांची जीन्स मागवलेला होता मी ती ऑर्डर मला दाखवते आहे की नोटिफिकेशनमध्ये हे ऑर्डर मला मिळालेलं आहे परंतु ती ऑर्डर अजूनपर्यंत मला मिळालेली नाही आहे तर कृपया तुम्ही मला हे सांगू शकता का तुमच्या सर्व्हरवरती चेक करून की ही ऑर्डर मला कधीपर्यंत भेटू शकेल आणि मला माझी ही तक्रार तुम्ही तुमच्या सर्व्हरवरती नोंदवून घ्या धन्यवाद सर